ट्रॅव्हल्स होत्या मग माझे नातेवाईक होते नातेवाईकांनी आणि साडेपाच हजारामध्ये तयार केलं जाणं त्याच्यानंतर मग जेवणं झाली आमची जेवणं झाल्यानंतर मग सगळे वर्धा जिल्ह्यातले नागपूर जिल्ह्यातले काही केळझरमधले होते त्यानंतर मग आम्ही साडेपाच वाजता आमच्या गाड्या निघाल्या मग नागपूरवरून कुठेच थांबलो नाही नागपूरवरून कुठे थांबलो नाही त्याच्यानंतर सरळ गाड्या आमच्या निघाल्या निघाल्यानंतर मग मुक्काम कुठे एक पेट्रोल पंप लागला होता तेथे केला जेवण बिवन केला त्याच्यानंतर मग आणखी गाड्या चालू झाल्या रात्रभर रात्रभर केल्यानंतर मग समोर गेलं रात्रभर गाड्या चालल्या सकाळ निघाली त्याच्यानंतर आम्ही बोधगया सारनाथला पोहोचलो पोहोचल्यानंतर अंघोळी केल्या त्याच्यानंतर मग पूजा झाली एक विहार होता तिथे गयामध्ये आणि मग समोरच्या मोठ्या विहारामध्ये गेलो बोधगया सरनाथमध्येच पायदळ गेलो भरपूर लोक होतो एकशे ऐंशी लोक होतो त्याच्यानंतर मग मनतेजी होते काही अमेरिकेचे लोक होते कॅनडामधले होते सगळं पाहिलं खूप छान पाहण्यालायक आहे तिथे विहार बोधगया सारनाथमधलं तिथून मग सगळे विहार पाहिले तिथले तिथून मग आणखी आलो त्याच्यानंतर मग आणखी जेवणं झाले जेवणानंतर मग पुन्हा तयाऱ्या झाल्या तयाऱ्या झाल्यानंतर समोर समोर गेलो समोर गेल्यानंतर मग